सर्व प्रथम तर रस्त्यांची सुधारणा केली पाहिजे लोकांना जाणं येण्यासाठी रस्ता असेल तरच ते पर्यटनस्थळ त्याला उपयोगाला होईल आणि आजूबाजूला सगळी झाडं लावणे फुटपाथची सोय करणे फुटपाथ केला तर लोकांना तिथून जाणं येणं पण सोपं जातं आणि बाजूला थोडंसं लहान लेकरांसाठी खेळण्या वगैरे बाग बगीचा असेल तर सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल तिथं